अमरावतीतून माझे आवडते धार्मिक स्थळ आहे अंबादेवी मंदिर अंबादेवी मंदिर हे अमरावती शहराच्या मधोमध स्थित असल्यासारखं आहे तिथे एकवीरा आई आणि आंबादेवी दोन मंदिरं आहे एकाच आवारामध्ये दोन मंदिरं आहे दोन देवीचे दोन मंदिरं आहे बरेचसे लोक तिथे बाहेरून येतात चैत्र नवरात्री आणि शारदी नवरात्रीमध्ये तिथे खूप गर्दी असते खूप सारे आसपासून जवळपासून लोक येतात खूप सारे लोक तिथे नवस करतात आणि असं म्हणतात की बऱ्याचशा लोकांचे नवसपण पूर्ण होतात आणि मला खूप छान वाटतं तिथं जायला माझ्या मनाला शांतता मिळते तिथे गेले की आणि मंदिरचा जो आसपासचा आवार आहे तिथे सगळ्याला सगळं देवपूजेला लागणारं साहित्य आपल्याला मिळते लहान मुलांचे खेळण्याचे दुकानं तिथे आहेत त्यानंतर जे काही तुम्हाला पाहिजे असेल छोट्यामोठ्या गोष्टी तिथे मिळतात सो ते एक माझं आवडतं स्थान आहे अंबादेवी मंदिर अमरावतीमध्ये